हॅलो हा कुठं नाही इकडं आलो बाहेर फिरायले नेमकं इथं गार्डमध्ये आलोत फिरायला हा हा कोणता हो का हो मी पण ऐकलं होतं मस्त आहे म्हणे ते चित्रपट हं कोन आहे त्याचं डायरेक्टर म्हणाली मला चांगलं वाटते डायरेक्टर कोण आहे चित्रपटाचे हो का हा त्यांचे पिक्चर चांगले असतात फॅन्ड्री वगैरे इतर चित्रपट पण त्यांचे चांगले आहेत जाऊ ना आपण बघायला जाऊ संध्याकाळी

ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी मराठी चित्रपट खूप प्रगती करतंय जाऊ आपण संध्याकाळी बघायला आपण पण हातभार लावू हो हो हो जाऊ ना आपण हो हो नाही नाही मी येतो तिकडे